बुलढाण्यामध्ये सर्वांत जास्त म्हणजे सोयबीन घेतला जाते त्यानंतर घाटाखाली कापूस घेतला जातो अजून म्हणजे दहा दई एरियामध्ये मका मका घेतली जाते त्यामधे ज्या ठिकाणी ओलेती आहे त्या ठिकाणी गहू वगैरे अशा प्रकारचे पिके घेतला जातात अनेक प्रकारचे उत्पादनं बुलढाण्यामध्ये घेतले जातात